आपल्या संस्कृतींमध्ये प्रमुख व्यवसाय आहे तो शेती आणि शेतीमध्ये मुख्य अडचणी आहेत ते पाऊसकाळ कमी झालेला आहे आणि लोकांना मजूर मिळत नाही आहेत कामाला शेतकऱ्यांना त्याच्यानंतर शेतीला शेतीच्या धान्याला भाव मिळत नाही आहे अशामुळे तो शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि तो त्याच्यामुळे हा व्यवसाय करणारे लोक थोडं कमी झालेली आहेत शेती अशी थोडीशी पडून राहते काही कसतात काही पडून राहते त्यांना ये एकटा शेतकरी काही काम करू शकत नाही त्याला मजूर पाहिजे सोबतीला ह्या अडचणीमुळे ते अवघड होत चाललेलं आहे वरचेवर पण ही शेती आपली मूळ संस्कृती आहे ती केलीच पाहिजे आपण त्याच्याशिवाय आपल्याला काय मिळणार आहे त्याच्यावरतीच आपलं जीवन सगळं अवलंबून आहे अन्नधान्य आपल्याला तिथूनच मिळतं आपण सगळे त्याच्यावरच अवलंबून आहेत त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आणि शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे त्यांच्या अडचणी सोडवल्या पाहिजेत सगळ्यांनी मिळून त्यांना सहकार्य केलं पाहिजे अशा प्रकारे आपण त्यांना मदत करू शकतो त्यांच्या ध धान्याला वगैरे मा किंमत मिळवून देऊ शकतो आपण आपण पण शेतकऱ्याला थोडं सहकार्य करायला पाहिजे